मनात येणारे काही विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत त्या विचाराचा पुरवठा करणे त्याविषयी माहिती करणे त्याविषयी अभ्यास करणे चिंतन करणे आवश्यक असते त्यामुळे मनात येणाऱ्या विचारांना मी दडपून टाकणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही त्याविषयी अभ्यास करणे माहिती गोळा करणे त्यासाठी सतत वाचन करणे मला जाणवणाऱ्या नव्या गोष्टींची नोंद करणे सतत तो ते विचार प्रत्यक्षात आणण्याचा कार्य मग्न राहीन प्रयोग शाळेतील राहीन सतत ते पूर्ण परिश्रम करेन अपयश आले तरीही न खचता पुन्हा त्या विचारांचा पुरवठा करेन आणि न खचता आणि कोणतीही हार न मानता त्या गोष्टीकडे दुर्लक दुर्लक्ष करणार नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहीन न हारता आणि जी गोष्ट आपल्याला नाही जमत तीच गोष्ट आपण सारखी सारखी करून पाहू एकदा नाही जमणार दोनदा नाही जमणार तीनदा नाही जमणार चौथ्यांदा तर ती गोष्ट जमणारच जमणार एक वेळ अपयश आलं म्हणून आपण खचून जाणं जाऊ शकत नाही आपण ती गुन्ना ती गोष्ट पुन्हा करायचा प्रयत्न करू अशा आपल्या आयुष्यात ध्येय असतात आता एखादं ध्येय असलं की आपण नाही आपला ती गोष्ट करायची म्हणजे करायचीच तर आपण त्या गोष्टीच्याच मागे लागू की नाही काही होवो मी वेळात वेळ काढून ती गोष्ट करेन की टाईम की मला नाही ही गोष्ट करायचीच आहे काही करून मी त्या गोष्टीकडे म्हणजे झोपता उठता अशी ती गोष्ट एक मिनिटसुद्धा अशी डोक्यातून जाणार नाही आता एकच आता मी जर ठरवलं की मला त्या मला त्या ठिकाणी जॉब करायचाच आहे आणि मी तिथं जॉब करणारच तर मी हे मनात ठेवीन आणि तो जॉब असं म्हणजे तो जॉब भेटेपर्यंत मी प्रयत्न करत राहीन एक वेळा इंटरव्ह्यू देईन फेल होईल दोन वेळा देईन तीन वेळा देईन पण चौथ्यांदा तर माझा नंबर लागेलच तर मी त्या गोष्टीला कंटाळून सोडून देणार नाही तर मी त्या गोष्टीच्या मागे मागे लागेल आणि जोपर्यंत ती गोष्ट मला मिळणार नाही तोपर्यंत मी ती गोष्ट सोडणार नाही टाईम टू टाईम अभ्यास करणार वाचन करणार आणि लक्ष देऊन लक्षात ठेवणार असे अनेक प्रकार मी करण्याचा प्रयत्न करेन आणि जोपर्यंत ती गोष्ट मला मिळणार नाही तोपर्यंत तरी मी त्या गोष्टीच्या मागेच लागेन अशी काही धैर्य आपल्या ज्यांच्यासाठी आपण प्रयत्न करत राहतोच की नाही यार आपल्याला ही गोष्ट भेटलीच पाहिजे उत्तेजना ही आपल्याला मिळत असते आपले समजा आपल्याला कुणी सपोर्ट करेलच करत असेल आई म्हणत असेल की बाई तू हे करच की तू ते करच की तर आपल्या तेवढंच आपल्याला उत्तेजना मिळते की नाही आपल्याला कुणीतरी बुवा धीर द्यायला आहे आपल्याला कुणीतरी आपल्याला सपोर्ट करायला आहे तर आपण त्याचाच खूप हे कर समजत असतो आणि आपल्याला उत्तेजना मिळत असते